हो आहे ना माझ्याकडे माझ्याकडे ऑश्टर आहे जलबेरा आहे झंडू आहे तुम्हाला कोणते हवे आहे मोगराही आहे पण मोगरा महाग आहे बर ठीक आहे मग मिळून जाईल बरं बरं ठीक आहे मग ऑस्टरचे आहे शंभर रुपये किलो आणि मोग मोगरा आहे दोनशे रुपये किलो

झेंडू आहे साठ रुपये किलो हा ह हो व्यवस्थित आहे

हो हो भेटेन ना

हो तुम्ही आधी सांगून द्याजा मग आम्ही तोडून आणू हो हो किती पाहिजे ते सांगा बरं बरं ठीक आहे ना मग नाही नाही मीच फोन करीन तुम्हाला तुम्ही या मग पैसे फुलं न्याल त्या वेळेस पैसे देऊन घेऊन या जा हा हो हो हो बरं बरं ठीक आहे ठीक आहे हो